नमस्कार माझी एक पीक विमा पॉलिसी आहे आणि ती मला तुमच्या कंपनीकडे हस्तांतरित करायची आहे तर त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे माझ्याकडे आधार कार्ड आणि सातबारा आहे तर अजून काय काय कागदपत्र लागतील म्हणजे ही जी काही प्रक्रिया आहे ती व्यवस्थित सुरळीत व्हावी यासाठी अजून काय काय कागदपत्र लागतील याची तुम्ही मला माहिती देऊ शकता का